हॅलो जिओ कस्टमर सर्विसला कॉल लागला आहे ना मी प्रशिक थोल बोलत आहो मी माझा सध्याचा जो वायफाय प्लॅन आहे तो पन्नास एम बी पी एसचा मारला होता पण हल्ली माझं व्हिडिओ कॉलिंग वगैरे वाढलं किंवा आणि सोबतच माझं जे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे मला माझा जो डेटा प्लॅन होता तो थोडासा वाढवायचा होता हो म्हणजे दीडशे नाही आहे दोनशे एम बी पी एसपर्यंतचा प्लॅन मिळू शकते का

कितीचा कितीला पडेल तो एकशे नाही एक महिन्याचा नऊशे नव्याण्णव नाही तो थोडासा महागडा वाटते अजून तीन महिन्याचा किंवा दोन महिन्याचा असा वगैरे एक हजार सातशे पन्नास ठीक आहे न मी हे म्हणत होतो की आता जर आपण तीन महिन्याचा एक हजार सातशे पन्नासचा मारला तर मग ते स्पीड वगैरे बराेबर देईल ना म्हणजे माझं जे लोकेशन आहे ते लोकेशन रिमोट एरियामध्ये पडते त्याच्यामुळे मला थोडासा नेटवर्क इशू फेस करावा लागतो तर त्यामुळे मला ते नेटवर्क इशू फेस नाही कराय लागलं पाहिजे म्हणून थोडंसं होतं म्हणजे नेटवर्क स्पीड थोडीशी व्यवस्थित पाहिजे फाईल पटकन डाउनलोड झाल्या पाहिजे आणि कधीकधी कॉल वगैरे मधत आलं तर ते मीटिंग वगैरे डिस्कनेक्ट होते ते पण नाही झालं पाहिजे तरं तीन महिन्याचं तुम्ही मारूल द्याल तर ठीक होईल म्हणजे तीन महिन्याची कनेक्टिव्हिटी कनेक्ट करून द्याल